मला बा बागकामाची खूप आवड आहे मला विविध तऱ्हेचे झाडे वगैरे फुलांची झाडे वगैरे लावायला आवडतात माझ्या मिस्टरांना पण शेतीत खूप इंटरेस आहे बागकाम करण्यात इंटरेस आहे त्यांना पण असं वाटतं की मी वेगवेगळ्या प्रकारची झाडे वगैरे लावावं फुलांची याची माझ्या मुलांना मुलांना पण खूप आवड आहे तिला पण वाटतं की वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे लावावं गुलाब म मोगरा शेवंती माझ्या मुलाला पण आवड आहे आणि माझ्या दिरांना पण खूप झाडं लावण्याची हे आहे ते पण त्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे वगैरे लावतात त्यांना खूप त्याच्यात इंटरेस आहे परत माझ्या जाऊबाईंना पण बागकाम करण्यात इंटरेस आहे ती पण वेगवेगळ्या प्रकारची झाडे वगैरे लावते परत मला पण खूप आवडतं असं वेगवेगळं फुलांची झाडे वगैरे लावण्यासाठी रोज त्याला पाणी घालणे त्याची कटिंग करणे वगैरे हे पण मला खूप आवडतं